तुम्ही गाडी आपलं ट्रॅवलिंगला नेत असता ना आम्हाले गाडी बुक करायची होती तुमची ते महाराष्ट्र दर्शन करायसाठी जसं आपण कोल्हापूर सोलापूर शिर्डी जसे म्हणजे त्याच्यात त्या डोंगरवाडा आहे पंढरपूर आहे म्हणजे दहा तरी दहा तरी झाले पाहिजे आमचे तुमचे बोलले हे पैशाचं आं किती तारखेला चालला एक तारखेला आता बघा तुमचे रेट काय आहे दादा किलोमीटरप्रमाणे काय कि म्हणजे किती म्हणजे किती पैसे पडते किलोमीटरचे वीस रुपये किलोमीटर मग त्याच्यात ते आपलं जे तुमचे ते काय गाडी पकडती ट्राफिकवाले राहतेत तर मग ते आमच्या येच्यात राहते का तुमच्या येच्यात राहते सगळं तुमच्या येच्यात राहते म्हणजे वीस रुपये किलोमीटरप्रमाणे आहे ना हो का मग याच्यात काही म्हणजे असं कमीजास्त बोलण्याचं काही हे नाही आहे का मग हो का आणि म्हणजे त्याच्यात मग नाश्ता वगैरे जेवणगिवण सगळं तुमच्याइकडंच राह्यनार आहे ना ते आमचे इकडे नाही मग आता हे तर तुमच्याइकडे पाहिलं पडतं तुम्ही नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण आणि जे जे आम्हाला जे जे जिथं जिथं जायचं कुठं वीस रुपये किलोमीटर म्हणून राहिले ना तर मग हे त्याच्यात यायले पाहिजे ना हो का मग हे तर बरं मी जे सोमवारले माझ्यासोबत येणारे जे व्यक्ती आहे ना तर मी त्याला विचारून कन्फर्म करतो काय म्हणते ते तर त्याच्यानंतर तुम्हाला मग मी हां बरं ठीक आहे ना मी या गोष्टी त्याच्यातून विचारून घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो मग काय आहे तर ठीक आहे ठीक आहे मग